माझ्याकडे इंडिगो कार आहे कार मेंटेनन्ससाठी मी नेहमी प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला मये प्रत्येक दोन महिन्याला मी सर्व्हिसिंग कंपल्सरी करून घेतच असतो सध्या काय आहे रस्ते खराब आहेत कुठल्याही रस्त्यावरती वाहन नेताना त्या वाहनाची कंडिशन जर का चांगली असेल तर आपण चांगल्यारितीने वाहन चालवू शकू सध्या ख रस्ते खराब असल्याकारणानं वाहनाची झिज पण होऊ शकते वाहनाची झिज शारीरिक त्रास सगळाच होऊ शकतो त्यामुळं कारचं जर काय मेंटेन्स बघायचं असेल तर प्रत्येक वेळी त्या कारचं तुम्हाला ऑईल चेंज करणे इन्शुरन्स चेक करणे आर टी ओचं काय असेल नसेल त्याप्रमाणे नियम पाळणे या बाबतीत दक्ष राहणं अतिशय महत्त्वाचं आहे कार्बन डायऑक्साईड बाहेर जात असल्याकारणानं पर्यावरणास सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते कारचा मेंटेनन्स जर का आपल्याला कमी करायचा असेल मायलेज आहे ते स्थिर ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी कारचं देखभाल उत्तम रीतीने तुम्ही करणं अत्यावश्यक आहे आपण आपली कार दुसऱ्याला देताना घरातील इतर कोणी जरी वापरणार असेल तर त्याचे ब्रेक व्यवस्थित असणं अत्यावश्यक आहे एखाद्यावेळी ब्रेक नसेल तर कारचा ब्रेक कमी लागतो आहे किंवा जास्त तुम्ही मारत असला तरी त्या चाकांची टायरची झिज होऊ लागती आणि त्या झिजेमुळं सुद्धा आपलं नुकसान होऊ शकतं तुम्ही सर्व्हिसिंग करण्यामागचा उद्देश असा असतो की गाडीचा मेंटेनन्स जो आहे तो वाढणारा मेंटेनन्स तुम्ही कंट्रोल करू शकता कारण गाडी जर का तुमची कंडिशनमध्ये असेल तरच तुमचं स्वास्थ्य टिकून असतं वाटेत कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही हवा वेळेवर भरली तर पंक्चर होण्याची शक्यता पण कमी असते हवा जर का कमी असेल तर त्या गाडीवरती दाब पडला जातो त्यामुळं गाडीचं चाक रुतण्याची शक्यता असते आणि त्यामुळं गाडी तुमची त्याचं रनिंग पण गाडीचं जे मायलेजचं रनिंग आहे ती हवा मेंटेन ठेवली नाही तर ते सुद्धा तुमचं कमी होऊ शकतं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्यात पाणी घालणं म्हणा त्याच्यानंतर क स्वच्छता म्हणा गाडीची ऑइल्स चेंज करणं या त्या वेळा त्या स्क्रूवायचे याच्यावरती ऑइलिंग घालणं ह्या सगळ्या प्रकार आपण जर का ठेवला तर काहीही अडचण गाडीची येत नसते आपल्याला गाडी चालवायला आवडतं पण एखाद्या वेळा गाडीचा जर का त्रास झाला तर आपलं होणारं नुकसान हे फार मोठं असतं त्याचप्रमाणे गाडी मे चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपला चालवताना सुद्धा आपलं मन प्रसन्न राहतो मन प्रसन्नत्वामुळं आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं वावगं कृत्य किंवा चित्त विचलित होत नाही नाही तर इकडं गाडीचा आवाज येतो का हा आवाज कशाचा येतो का एकादा नट निघाला आहे काय गाडीचं ग चं चं स्टेरिंग ओढ खातं का हे जे मनातले विचार असतात ह्यामुळं आपल्या ड्रायविंगवरती कोणत्याही प्रकारचा ताण येऊ शकतो आणि या ताणातून जर का आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपण आपली गाडी जसं आपण आपल्या घरामध्ये वावरतो आपल्या शरीराचं स्वास्थ्य टी जपण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाण हे गाडीचं सुद्धा स्वास्थ्य ग जपणं हे फार महत्त्वाचं आहे काय होतं की आपण दाबात गाडी चालवायला जातो खड्ड्यावरून गेली हे गेली त्यामुळं गाडी जंप पावली त्याचं शॉक ऑबजरवर म्हणा किंवा त्याच्या टायरीला म्हणा हे सगळं नुकसान होऊ शकतं आणि ते नुकसान म्हणजे आपला भरपूर पैसे खर्च करायला लावणारं नुकसान आहे ह्या ठिकाणी असं नाही एखाद्या तुम्ही दगडावरून गाडी घालताना काय ती कपरी लागली तर टायर समजा फुटली त्याच्यात हवा कमी असल्या कारणानं कपरी जरी लागली असली तरी हवा जर का तुमची कमी असेल तर ते रुततं चचाकामध्ये आणि तीच हवा जर का तुमची व्यवस्थित असेल तर ते चाक जंप होऊन निघून जाऊ शकत आणि त्या केसमध्ये तुमचं टायर टूब बदला लागेल तर तो होणारा खर्च तुमचा वाचूच शकतो तुम्ही कंडिशनमध्ये ठेवत असल्याकारणानं त्याचप्रमाणे ब्रेकच्याही बाबतीत असतंय ब्रेक म्हणा किंवा स्टेअरिंग म्हणा त्याचा स्मूथनेस म्हणा या गाडीचा तुम्ही मेंटेन्स कसा होऊ शकतो जर का तुम्ही ॲन्युअल मेंटेन्स किंवा दर दोन महिन्याला जर का गाडी तुमच्या कंपनीमध्येच टाकली तुम्ही खाजगी माणसाकडे टाकली तर त्याचा ऐकायचं त्यापेक्षा कंपनीमध्ये टाकली तर कंपनीतले कर्मचारी वर्ग हा सु सुशिक्षित सुशिक्षित म्हणण्यापेक्षा तो क तज्ज्ञ कर्मचारी वर्ग असतो त्यामुळे ते त्या त्याप्रमाणे त्या गाडीचा काही असेल तो मेंटेनन्स तुम्हाला किंवा काय चुकत असेल किंवा गाडीमध्ये काय त्रुटी असेल ते ते एका क्षणात सांगू शकतात की ज्यामुळं तुमचं सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात त्यामुळं तुम्ही प्रत्येक दोन महिन्याला गाडीचं सर्व्हिसिंग करणे अत्यावश्यक आहे असं मला वाटतं की जे मी करतो धन्यवाद